जुन्या मोबाईल्समध्ये आपण फक्त फोन कॉल्सच करू शकत होतो आणि फोन नंबर सेव्ह करू शकत होतो फक्त कॉल करण्यासाठीच फोनचा उपयोग होता पण आताच्या मोबाईल्समध्ये अँड्रॉईड्स आणि स्मार्ट्सफोन्स असल्यामुळे आपण वॉट्सअप नंतर इंटरनेट फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या ॲपचा वापर करू शकतो मोबाईलवरती पैशांची देवाणघेवाण करू शकतो नेट नेट इंटरनेट कनेक्शन असेल तर आपण पिच्चर्स बघू शकतो वेबसिरीज बघू शकतो टीव्हीवरचे कार्यक्रम बघू शकतो आणि पूर्वीच्या तुलनेत आता नेटवर्क पण चांगली आहेत पूर्वी फक्त एक किंवा दोनच नेटवर्क कंपण्या अस्तित्वात होत्या आता जास्तीत जास्त नेटवर्क कनेक्शन्स असल्यामुळं आपण बऱ्यापैकी इंटरनेटची कामं करू शकतो पैशांची देवाणघेवाण करू शकतो गुगल मीटवरती काम करू शकतो एका देशातून आपण दुसऱ्या देशामध्ये एकमेकांच्या समोर बसून बोलल्यासारखे बोलू शकतो गुगल मीट अटेंड करू शकतो यासारख्या वापरामुळे स्मार्टफोन लवकरात लवकर लोकप्रिय झाले कामही खूप व्हायला लागली मनोरंजन करमणूक पैशांची देवाणघेवाण अशा सगळ्याच बाबतीमध्ये स्मार्टफोन्सचा वापर होतो मी एअरटेल आणि बी एस एन एलचं सिम वापरते बी एस एन एलचं कृषी कार्ड जे आहे ते एका ठराविकच पैशानी त्याचं हे होतं रिचार्ज दरवेळेस वाढत नाही आणि ते मला किफायती की पडतं फक्त एवढंच आहे की ते महानगरामध्ये चालत नाही मग अशा वेळेला मी दुसरं सिम जे आहे ते एअरटेलचं वापरते त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये मिळून मला चारशे ते साडेचारशे रुपये नेटपॅकसाठी खर्च होतात पण मग महिन्याभराचं नेट त्याच्यामध्ये होऊन जातं अशा प्रकारे स्मार्टफोन्सचा वापर आपण करू शकतो